ठाणे जिल्ह्यामध्ये साजरे केले जाणारे सण सर्वात जास्त साजरे केले जाणारे धार्मिक सण म्हणजे दिवाळी होळी वापस किसमस पण साजरा केला जातो ईद पण साजरी केली जाते दिवाळीमध्ये म्हटलं तर दिवाळी हा सण सगळेच साजरे करतात आणि ऑलओवर इंडिया साजरी करते सगळं पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो दिवाळी हा सण आणि ठाणे जिल्ह्यामध्ये दिवाळी खूप जास्त साजरी केली जाते दिवाळीमध्ये सगळी परिवार एकत्र येतात सर्व परिवार एकत्र आल्यामुळे एक वेगळाच आनंद होतो खूप वर्षा वर्षानंतर सर्व एकत्र येतात तर मज्जा पण वेगळी येते आणि त्या दिवाळीच्या टायमाला फटाके फोडतात वापस घरामध्ये फरसाण वगैरे बनवतात आणि खूप असे चांगले चांगले म्हणजे नाही का खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण दिवाळीच्या टायमाला करत असतो आणि दिवाळीला सगळीकडे म्हणजे असते लाइटिंग म्हणजे पूरी लागलेली असते आणि खूप म्हणजे असं चांगला आणि चांगला सण आपण त्याला बोलू शकतो त्यानंतर ईद असते ईदमध्ये मोमेडियन मोस्टली मोमेडियनचा हा सण असतो तर मोमेडियन लोकं खूपच चांगल्या प्रकारे ईद मनवतात ईद ईदमध्ये काय करतात की ईदमध्ये ते दहा दिवस ईद मनवल्या जाते ते सकाळी काही तरी म्हणजे ते चार वाजतापासून ते काही खातच नाही चार वाजतापासून ते काही खात नाही चार ते म्हणजे सक दुपारचे हे संध्याकाळचे सात वाजेपर्यंत काही तरी असतं त्यांचं तर ते तत्पर्यंत काही खात नाही आणि पूर्ण दिवस ते म्हणजे नमाज वगैरे पढत असतात तर हाच असतो ईद मला ईदबद्दल एवढं माहीत नाही क्रिसमस पण असतो क्रिश्चियन लोकांचा किशमस असतो हा क्रिश्मस सण पण खूप चांगला साजरा केला जातो इकडे तर असे काही सण आहेत ते साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे साजरे केले जातात